काही मोठे मोठे कलाकार जे आहेत त्यांची कलात्मक कामे बघण्यासाठी त्यांचे शो लागलेले असतात किंवा प्रदर्शन भरलेले असतात तर त्या प्रदर्शनांना किंवा त्या शोमध्ये मी आवर्जून मी भेटी द्यायला जाते कारण की मला ते बघायचं असते बघून त्यामधून मला शिकायचं असते यासाठी मी तिथे भेट देते तर अशाच प्रकारे आमच्या इथे यवतमाळमध्ये विद्यापीठांमध्ये काही आर्ट गॅलरीज् लागतात त्याचप्रकारे नागपूरमध्येपण विदर्भ साहित्य भवन आहे तिथेपण प्रदर्शने भरतात तर मी या ठिकाणी जाते आणि तिथे मी बघते कारण की तिथे भेट दिल्यानंतरच कळते की चित्रकार जे आहेत ते किती छान आणि उत्तम प्रकारे चित्र काढतात आणि त्यामध्ये त्यांनी चे पेंटिंगमध्ये जे काही उतरवलेलं असते जे काही कलर त्यामध्ये भरलेले असते तर त्या कलरमुळे त्या पेंटिंगला खूप छान लूक मिळालेलं असते तर हे त्यामधून मला शिकायला भेटते की कलर कशाप्रकारे त्या पेंटिंगमध्ये भरायचं आणि आपण अशा कुठल्या कुठल्या प्रकारच्या ज्या पेंटिंक्स आहेत त्या काढू शकतो जेणेकरून आपल्याला एक उत्साह येईल आनि प्रेरणाण भेटेल ह्यामधून मला खूप काही शिकायला भेटते